हॅलो नमस्कार मॅडम काय सेवा करू तुमची ओके मॅडम किती एरिया किती आहे सांगा मला गॅलरीचा ओके ओके चालेल चालेल चालेल नक्की मॅडम त्याठिकाणी बघा त्याठिकाणी तुम्हाला फुलांची झाडं लावता येतील विविध प्रकारची त्याचप्रमाणे आमच्याकडे आहे औषधी वनस्पतीदेखील बऱ्याचशा आहेत मग त्याच्यामध्ये चहापत्ती असेल आमच्याकडे कोरफड आहे चहापत्ती आहे जो गवती चहा म्हणून ज्याला आपण प्रचलित आहे असा चहा आहे त्यानंतर आम्ही भाज्या

मॅडम या आमच्याकडे गुलाब आहे जास्वंदी आहे त्यानंतर जाई जुईची झाडं देखील आहेत आणि छान पद्धतीची झाडं आमच्याकडं आहेत मॅडम आमचं प्रोडक्टस आहेत ह्या बऱ्याच ठिकाणी आमचंही झाडं या आसपासमध्ये बरेच जणं घेऊन जातात हो हो हां हां नक्कीच आमच्याकडे हँगिंगचीसुद्धा हो मॅडम हँगिंगचीसुद्धा आमच्याकडे शोच्या वेली भरपूर आहेत विविध करं कलरच्या मॅडम तुमचा ॲड्रेस मला पत्ता द्या आमच्याकडून आम्ही ती आम तुमच्याकडं घरपोच करू मॅडम प पाठवतो मॅडम नक्की आहे पण परंतु तुम्हाला केंव्हापर्यंत न ही आपली गार्डन तयार करायची आहे ओके मॅडम ठीक आहे हरकं हरकत नाही मात्र तुम तुम्हाला ती झाडं मी पाठवतो पण झाडांबरोबर तुम्हाला त्याला उपयुक्त असं सेंद्रिय खतं जी आमच्याकडे उपलब्ध आहेत मग ते गांडूळ खत असेल विविध प्रकारची खतं जी फुलझाडांसाठी फळझाडांसाठी त्याचप्रमाणे हे हँगिंग जे आपण वेली देणार आहोत त्याच्यासाठी आवश्यक आहेत तीदेखील आहेत हो मॅडम मी सगळ्या सगळ्या जे माझ्याकडचे प सगळे झाडं वगैरे आहेत त्यांचे फोटोज तुम्हाला पाठवतो आणि तर त्यानंतर तुम्ही तुमचं फायनल करा आणि आम्हाला ऑर्डर स सांगा त्याप्रमाणे आमचा माणूस येऊन

ठीक आहे

हां चालेल मॅडम तुम्ही आज ऑर्डर दिलीत तर लगेच आम्ही एक दोन दिवसामध्ये आमचा माणूस य त्याठिकाणी येईल आणि प्रत्यक्ष तुमची जी झाडं आहेत ती कुठे आणि कशी लावायची याचं प्रात्यक्षिकदेखील सुरुवात तो सांगून देईल तुम्हाला योग्य अशा सूचना देईल दोन दिवसात मॅडम पाठवून देतो हां चालेल मॅडम ओके धन्यवाद थँक्यू